लग्नामध्ये लोक नववधूला भेटवस्तु देतात ती तिच्या नवीन संसार थाटण्यासाठी दिल्या जाते तिच्या आवश्यक गोष्टीसाठी सगळ्या नव भेटवस्तु दिल्या जातात जसे की कपाट गॅस सिलेंडर आणि फ्रीज टीव्ही कूलर ह्या सगळ्या वस्तु दिल्या जातात ह्या भेटवस्तु तिच्या स्वतःच्या संसार चालवन्यासाठी दिल्या जातो त्याचप्रमाणे हुंडा हे हुंडा देणे ही प्रथा खूपच चुकीची आहे आमच्याकडे हुंडाच दिला जात नाही आम्ही शहरात असल्यामुळे आमच्याकडे भेटवस्तुच दिल्या जाते पण आता सुद्धा खेडेगावात सुद्धा ती हुंडा पद्धती चालूच आहे कारण की हुंडा प हुंडा दिल्यामुळे हे हुंडा दिल्यामुळे एकतर वडी मुलीच्या वडिलांना खूप त्रास होतो त्याचप्रमाणे हुंडा दिल्यानंतर सुद्धा आजकाल अशी पद्धत निघालेली आहे की हुंडा दिल्यानंतर सुद्धा त्या नववधूला लग्नानंतर छेडले जाते हे हुंडापद्धती बंदच व्हावी अशी माझी इच्छा आहे